ग्रामीण भागात खूप चांगल्या संस्कृत्या हे केली जाते म्हणजे गणपती बसवणं व देवी हे बसवणं व परशुराम जन्म उत्सव ते म्हणजे साजरा करतात सगळे आणि व ते ते त्याच्यात म्हणजे सगळ्या जा जा जातीचे लोकं येतात तिथे नमस्कार करायला हे करायला तर आम्हा आम्हाला म्हणजे आम्ह आम्ही सी ईदला वगैरे जातो ते पण आमच्या याला येतात आम्हाल खूप चांगलं वाटतं आणि भारतात हा कसा भारत आहे की ते त्याच्यात ते स सगळ्या जातीचे लोकं राहतात